मला काच ते आमच्या महाराष्ट्रामध्ये खोखो हा खेळ खेळला जातो आणि तो खेळ हा खेळ जो आहे तो नऊ नऊ लोकं लागतात त्याला म्हणजे खेळाडू लागतात नऊ खेळाडू इकडे आणि नऊ खेळाडू दुसरे असं खोखोचा खेळ खेळत असतात खोखो खेळताना काही जे जे काही खेळाडू खाली बसतात आणि काही खेळाडू मधूनमधून पळतात आणि अशा हा खू खूप मनोरंजक आहे आणि चपळ चपळ खेळाडूंना यात खूप प्राधान्य मिळते